हवामान आणि एखाद्या निमित्ताने भेट देण्यासाठी आमच्याकडे सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळा आहे आमच्या जवळ लगतच सह्याद्रीचे कडे आहे संपूर्ण सह्याद्रीचे कडे असल्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण सह्याद्री हा छान हिरवेगार क झाडांनी अगदी गालीच्या पांघरलेला असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी वेगवेगळ्यावरून ठिकठिकाणीवरून खाली ओघळणारे धबधबे असतात त्याचप्रमाणे भंडारदारा हे धरणाच्या आसपासची एरिया खरोखरंच अगदी व खूप छान अशी आहे त्या ठिकाणी एक पाऊस झाला की लगेचच तिथे काजवे महोत्सव असतो म्हणजे भंडारदारा एरियामध्ये संपूर्ण झाडं ही काजव्यांनी लपेटलेली असतात आणि मग रात्रीच्या वेळी ती काजवे बघितल्यानंतर खरोखरच संपूर्ण आकाश खाली आल्यासारखं वाटतं संपूर्ण अगदी काजव्यांच्या दिव्यांचा अगदी झगमगाट असतो असं हे काजवा मोहोत्सव हे खूपच छान आहे आणि भंडारदारा धरण तर काय संपूर्ण पावसाळ्यात कधीही गेलं तरी छानच असतं कारण पावसाळ्यामध्ये संपूर्ण क धबधबे वाहात असतातच त्याचप्रमाणे भंडारदाऱ्याला प्रॉपर भंडारदाऱ्याला बरीच ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी मग तुम्हाला गार्डन खूप छान झालेली असती तिथे क अंब्रेला फॉल असतो नंतर क अनेक धबधबे असतात की तेच अगदी क खालपर्यंत आल्यानंतर त्याचीच वाफ वरपर्यंत जाऊन पुन्हा ते दृष्य अगदी खूपच छान असतं अशी छान अशी ते ठिकाण आहे तसंच एखादा विशिष्ट सण किंवा देवाची जत्रा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणे आहेत त्यातल्या त्यात आमच्या ठिकाणी जवळचं असं शिर्डी आहे शिर्डीला गुरुपौर्णिमेला तिथे क खूप छान कार्यक्रम असतात मोठ्ठा महोत्सव असतो त्याचप्रमाणे जेजुरीला खंडोबाची यात्रा असते खाणगावला शंकराचं देऊळ आहे अशा अनेक तसं विचार केला तर अगदी प्रत्येक गावागावामध्ये विशिष्ट जत्रा ही भरली जाते